महाराष्ट्रविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तसंच महाराष्ट्रामध्ये जी निसर्गरम्य ठिकाणे आहेत ती खूप खूप उत्कृष्ट अशा प प्रकारचे आहेत महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणं आहेत त्या थंड हवेच्या ठिकाणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये महाबळेश्वर त्यानंतर लोणावळा हिल स्टेशन ही देखील आहेत आणि आवडणाऱ्या गोष्टी कायतर पर्यटनासाठी असलेली वेगवेगळे धबधबं धबधबे असलेली ठिकाणे तर धबधबे आहेत ते महाराष्ट्रामध्ये उंच असलेला सर्वात धबधबा हा सातारा या शहरात देखील एक आहे तो कासच्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सातारा या शहराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे आणि या शहरात काहीच किलोमीटर अंतरावर असलेलं कास हे ठिकाण त्यानंतर तिकडं असलेलेच वासोटा हे किल्ला म्हणजेच किल्ले वगैरे पण पाहता येण्यासारखे आहेत त्या किल्ल्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर सज्जनगड किल्ला आहे अजिंक्यतारा किल्ला आहे वासोटा हा किल्ला आहे महाबळेश्वरकडे गेल्यावरती तिकडे प्रतापगड हा किल्ला आहे तर किल्ल्यांचं पर्यटन हे महाराष्ट्रात करता येऊ शकतं आणि मला इतिहासाची इतिहास पूर्व माहिती जाणून घेण्याची आवड आहे आणि त्या बाबतीतच महाराष्ट्रात असलेले जे किल्ले आणि त्याचं पर्यटन मला खूप आवडतं आणि महाराष्ट्रातले हे किल्ले पर्यटन आज आपल्याला आज देखील इतिहासातील सगळ्या गोष्टींची माहिती करून देणाऱ्या